हॅलो हा मॅडम ते दुर्वा जनरल स्टोअर्स का हां बरं ते तुमच्या आपल्याकडे नवीन वह्याचं स्टॉक आलं आहे का या वर्षीचा आमच्याकडे आठवीचे आणि दहावीचे आहेत विद्यार्थी आमच्याकडे तर मोठे स्क्वेअर बुक एक दोन डझन रजिस्टर आणि नवनीत मार्गदर्शक आहेत का आठवीचे दहावीचे पण आहे का दहावीचं काय आज अजून एक्स्ट्रा आहे का दहावीच्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक साहित्य असं असं संच आता आलं आहे का अवेलेबल आहे का ठीक आहे ठीक आहे मग दहवीचं एक प्रश्नसंच घ्या सायन्सचा एक मॅथ्सचा एक आणि इंग्लिशचा एक मग एकच विद्यार्थी आपल्याकडे एकच पाहिजे आणि तोपर्यंत आम्हाला वह्या रजिस्टर दोन दोन डजन पाहिजे होत्या आणि आठवीच्या पुस्तकाचा संच आणि मार्गदर्शकचा संच पाहिजे होता तर आपल्याकडे न घरी घरपोच करायची सोय आहे ना संध्याकाळपर्यंत द्या बरं ठीक आहे बघून कॉल करा आणि पैसे मग ऑनलाईन पाठवते मग आं असेल तर ठीक आहे ठीक आहे चालतं आहे चालतं आहे चालतं आहे बघा फोन करा मग मला आं ठेऊ का